मी जेव्हा तेरा वर्षाची होते तेव्हा मी सातवीमध्ये होती आणि तेव्हा आमच्या शाळेमध्ये नृत्य कॉम्पिटिशन होतात तेव्हा मी त्याच्यामध्ये पार्ट घेतला भाग घेतलेला होता त्याच्यामध्ये माझी मैत्रीणपण होती जे मला खूप आवडते आणि मी तिच्यासोबत डांसपण केला होता ढोल बाजेवर आणि आम्ही मस्त कपडेपण घालून होतो आम्ही कॉस्च्युम घेतलेली होती किरायानी आणि आमचे टीचर वगैरे आम्हाला तयारी करून देत होते मी लिपस्टिकपण लावलेली होती तेव्हा आणि आमचे सरपण आम्हाला खूप सपोर्ट करत होते की तुम्ही असे करा तुम्ही तसे करा आणि सगळे व्यवस्थित होतो आम्ही आम्ही सगळे नाच डान्स केला त्याच्यानंतर आम्ही टीचरसोबत बोलत होतो की तुम्ही सर म्हणत होते की तुम्ही खूप छान डान्स केला त्यानंतर आम्ही सगळे जेवायला बसलो जेवणामध्ये पुलाव भात कढी आणि स्वीटमध्ये होता गुलाबजामुन जो मला खूप आवडत होता आणि ते आमचे आठवण खूप छान आहे त्यादिवशीची आठवण खूप खास आहे माझ्यासाठी